आवडते कवी म्हणून मी श्री पु ल देशपांडे यांचे नाव घेतो पु ल देशपांडे हे एक बहुरूपी कलाकार होते हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते एक प्रसिद्ध अभिनेते पटकथा लेखक संगीतकार आणि गायकही होते महाराष्ट्रातील लाडके व्यक्तिमत्व असे त्यांना म्हटले जाते त्यांच्या आद्याक्षरावरून ते नेहमी पु ल देशपांडे म्हणून ओळखले जात असत पु ल देशपांडे हे शिक्षक लेखक नट कलाकार गायक नाटककार कवी पेटीवादक संगीत दिग्दर्शक वक्ते होते त्यांनी एकपात्री बहुपात्री नाटक चित्रपट नभोवत नभोवाणी नभोवाणी दूरचित्रवाणी अश्या सर्व क्षेत्रात काम केले होते त्यांच्या पुरस्कारांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली होती दिग्दर्शक सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यां यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार दोन साली त्यांच्या नावाचे टपाल तिकिट प्र प्रकाशित केले होते अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री एकोणीसशे सहासष्ट आणि पद्मभूषण एकोणीसशे नव्वद देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता